राज्यातील कला आणि हस्त कौशल्ये याच्यात खूप वेळा असतात शिक्षण प्रशिक्षण पण जास्त ते पॉप्युलर होत नाही म्हणजे जास्त त्याचा प्रसार होत नाही त्याचा प्रचार होत प्रचार होत नाही त्यामुळं प्रसार होत नाही त्यामुळे जास्त त्याच्यासाठी प्रचार करून त्याची माहिती आऊट करायला जास्त माहिती औट करण्यासाठी जास्त सरकारने प्रयत्न केले पाहिजेत बहुतेक प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक प्रशिक्षण कौश हस्तकौशल्याचे प्रशिक्षण केंद्र असायलाच पाहिजे असे वाटतं आहे आणि त्याच्या त्याच्यात स्टायपेंड देतात तसं असेल तर जास्त त्याला प्रतिसाद मिळेल फक्त शिक्षण घेऊन तसेच ते वाया जातं आहे त्याचा काहीतरी उपयोग पुढं होईल आणि त्याचा त्या कौशल्याचा पुढे पुढे त्याचा प्रचार कसा होईल यावर सरकारने लक्ष द्यायला पाहिजे ते जे ते जरा कमी आहे असे वाटते किंवा असेल तर त्याची त्याची माहिती कुणाला जास्त नसते माहिती पुरवण्यात सरकारने लक्ष घालायला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी केंद्र उभारायला पाहिजे त्यामुळे जास्त त्याचा उपयोग ज्या कलाकार आहेत त्यांना जास्त उपयोग होईल असे वाटते किंवा तसे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात सरकारने जास्तीत जास्त प्रयत्न करावा असं मला वाटतं